वर्तमानपत्रातल्या कधे बातमी मला पुरुष विभागातील किंवा समाजकार्य करण्यातल्या विभागातील बातम्या खूप आवडतात या भरपूर परत वर्तमानपत्रात अनेकवेळा पहिल्यावर समाजकार्य करताना अनेक तरुण पुढं मोठ्या प्रमाणात येऊ शकत एखाद्या गरजू व्यक्तीनासुदा समाजकार्याच्या माध्यमातून उतरून मुले मदत करतात किंवा एखाद्या ग्रुपच्या किंवा फाउंडेशनच्या माध्यमातूनसुद्धा गरजू व्यक्तीना मोठ्या प्रमाणात मदत केली जाऊ शकते आणि त्या गरजूची गरजूला मदत मोठ्या प्रमाणात करू शकते त्याच्या अडचण दूर केली जाऊ शकते अशा मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रात बातमी समजकार्याच्या माध्यमातून ऐकल्या आ आहेत किंवा बघितल्या आहेत